घोड्याची राईडिंग करताना एक लगाम म्हणून असते लगाम तिच्या टाकून आपल्या हातामध्ये धरतात त्याला लगाम म्हणतात आणि तिच्या पाठीवरती छाप असते जीन असते अजून ते पायाचे सॉक्स असतात रनिंग करताना हेल्मेट वगैरे घोडा कसा चालवतात काय नाही अजून ते जिथे खुरं वगैरे सगळे खुरान खुरांसाठी एक सॉक्स असतं सॉक्सं लगाम चाबूक असतो साब सोबत घोडा चालतो कसा काय ना ते चालवता यायला पाहिजे घोडा वगैरे चालतानाचा आवाज येतो टुकटुक टुकटूक आणि घोडा चालवता लगाम असते लगामानं कसं लगाम राहिली ना तर पळताना असं पळताना जोरात हे केलं तर घोडा पळतो थांबवायचा तर लगाम ओढायची असते पाय असं पोटाला मारलं तर घोडा पळतो जीनवर बसून म्हणजे जीनवर बसलं तर घोडा माणूस पास पडत नाही घोड्यावरून आरामशीर आरामदायक पळतो छाप म्हणतात त्याला